मागे एक पाच सहा वर्ष्यापूर्वी इथं समुद्रे सरांचं आदरणीय स्वरधारा विद्यालय आहे तर तिथं मी शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी जायचो तर माझ्या पूर्वीपासून तिथं काही विद्यार्थी शिकत होते बरेच मी तिथं खूप उशिरा गेलो पण त्यातलं एक विद्यार्थी होता त्याचं नाव नाही सांगत तर त्याला काहीच जमतच नव्हतं ते शास्त्रीय संगीत आणि मी उशिरा येऊन मला पटकन ते लक्षात यायला लागलं आणि मी छान गायला लागलो तर तो माझ्यावरती थोडंसं त्याला माझा राग यायला लागला आणि मग सरांनी एकदा असाच संगीत मैफिल आयोजित केली होती मग सगळ्यांना गाण्याची संधी होती आणि मीपण माझं नाव पुकारलं मी गायला सुरुवात केली आणि त्याकडं बघितलं तर तो मुद्दाम मला डिस्टर्ब करायला लागला हसायला लागला बघून परंतु मला त्याचा स्वभाव माहीत असल्यामुळं मी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं तर असे बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रसंग येत असतात म्हणजे गायनाचे बाबतीत ना इतरवेळीपण स्टेजवर गेलं की आपण घाबरतो आणि त्याच्यावरती मात कशी करायची हे आपल्या आपणच काही टेक्निक्स वापरून आपणच त्याच्यावरती मात करू शकतो